मी माझ्या बाईकची काळजी प्रत्येक तीन महिन्याला सर्विशिंग करून घेत असतो बाईक चालवणे मला खूप आवडते मात्र खूप लांबचा प्रवास असेल तर बाईक चालवणे मला कंटाळवाणे वाटते लांब पल्ल्याच्या प्रवासात बाईक चालवणे खूप अवघड असते त्यासाठी लांब पल्ल्याच्या प्रवासात शक्यतो मी बाईक वापरत नाही त्यामुळे कमी पल्ल्याच्या प्रवासामध्ये बाईकचा मी जास्तीजास्त वापर करीत असतो